हॅलो स्विगी फूड्स का हां हां सर मी अनुराधा बोलते आहे ॲक्च्युली मी आज सकाळी एक ऑर्डर मागवली मागवली होती आणि ती ऑर्डर तुम्ही चुकीशी दिली आहे हां मी कॉर्न अनियन पिझ्झ कॉर्न आणि ऑनियन पिझ्झा मागवला होता त्या ऐवजी तुम्ही ओन्ली चीज पिझ्झा अँड बटर पनीर पिझ्झाच पाठवला आहे हो मी समजू शकते तुमच्याकडून चुकून झालं असेल हे पण मला ती ऑर्डर आत्ता नको आहे तर तुम्ही प्लीज ती ऑर्डर रिटर्न घ्याल का हो चालेल चालेल तुम्ही मी सांगते त्या ॲड्रेसवर तुमच्या सेक्रेटरी सेक्रेटरीना पाठवून द्या तेव्हा मी त्यांच्याकडे ते फू ऑर्डर रिटर्न देईन आणि त्याचऐवजी मला मी पाठवलेली ऑर्डर त्यांच्याबरोबर पाठवून द्या एक ऑनियन पिझ्झा आणि एक स्वीटकॉर्न पिझ्झा हो हो चालेल जर तुमच्याकडे ते ॲवेलेबल नसेल तर तुम्ही मला मा माझे पैसे रिटर्न करू शकता आणि तुमच्याकडे कोण गार्ड वगैरे असेल तर तो प्लीज मला माझ्या ॲड्रेसवर पाठवून द्या माझा ॲड्रेस आहे कुपवाड रोड बालाजीनगर सांगली येथे पाठवून द्या मी तुम्ही केलेली ऑर्डर मी रिटर्न करते व मला माझे पैसे परत द्या किंवा त्याच ऐवजी मला कॉ ऑनियन पिझ्झा किंवा स्वीटकॉर्न पिझ्झा ॲवेलेबल करून द्या हो हो चालेल लवक जरा लवकरात लवकर प्लीज पाठवून द्याल का ओक्के ओक्के इट्स ओके नो प्रॉब्लेम चुका होतात सगळ्यांकडूनच मी समजू शकते ओके ओके नो प्रॉब्लेम ओक्के बाय बाय बाय इट इट्स ओके बाय